सध्याच्या ट्रॅन्डस्शी जोडलेले राहण्यासाठी तसं तर मी वेगवेगळी प्रदर्शनं किंवा गॅलरीजमधे भेट देत नाही आहे पण फोटोग्राफी शिकण्यासाठी किंवा फोटोग्राफीशी निगडित जे मीडियावर वॅबसाईट किंवा पेजस असतात त्यांना मी फॉलो करते आणि अनएक्सप्लोअर्ड फोटोग्राफी जी असते ती शिकण्याचा जास्त प्रयत्न करते तसे फोटोज काढण्याचाही प्रयत्न करते प्रदर्शने किंवा गॅलरीज वगैरे मी अजून काही बघितलेल्या नाही आहे किंवा मी प्रोफेशनल फोटोग्राफर नसल्यामुळे तसा कधी प्रश्न आला नाही आहे भविष्यात मी प्रोफेशनल फोटोग्राफी शिकण्याचा किंवा तसा कोल्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा तसे माझे चान्सेस आहेत तसं करण्याचा बट आता तरी मी मोबाईल फोटोग्राफी करते आणि त्यामध्ये मला नेचर फोटोग्राफी जास्त आवडते त्याला मी प्राधान्य देते तशी फोटोग्राफी करण्यासाठी ज्यामध्ये वेगवेगळ्या फुलांचा वेगवेगळ्या प्राण्यांचा असा प्रकारच्या फोटोग्राफी करायला मला जास्त आवडते आहे पण मी प्रयत्न करेन की अशा प्रकारची प्रदर्शने किंवा गॅलरीजमध्ये जाऊन ती फोटोग्राफी पाहण्याचा किंवा ती फोटोग्राफी शिकून घेण्याचा त्यांना अनुभवण्याचा चान्स जर मला मिळाला तर तो चान्स मी गमावणार नाही तशा प्रकारची फोटोग्राफी पाहेन आणि आत्ता जो ट्रॅन्डस् चालू आहे त्या ट्रॅन्डस्शी जोडली जाईन आणि तो शिकून घेण्याचाही प्रयत्न करेन त्यासाठी मी प्रदर्शने आणि गॅलरीजला भेट देईन भेट देईन आणि ते जास्तीत जास्त एक्सपीरियन्स त्याचा घेईन